माझ्या हयातीमध्ये तंत्रज्ञानामध्ये भरपूर बदल झाला म्हणजे मोबाईल फोनपासून ते आता मोबाईल फोनच्या टू जी किंवा टू जीपासून ते आता फाय जीपर्यंत फाय जी सिक्स जीपर्यंत असा बदल मी बघितलेला आहे सुरुवातीच्या काळातले जे फोन यायचे ते फक्त साधे फीचरवाले कीपॅडचे फोन होते जसं नोकियाचा फाय वन वन झिरो आता बाजारामध्ये बऱ्यापैकी स्मार्टफोन्स टच फोन उपलब्ध आहेत आणि ते चांगले काम करतात त्यांचे स्पीड पण त्यांचा बऱ्यापैकी वाढला आहे सुरुवातीला जेव्हा फोन वापरायचो त्यावेळेस इन्कमिंगचं पण एक दहा बारा रुपये चार्ज लागायचा सतरा अठरा रुपये होता आऊटगोईंगचं सतरा अठरा रुपये कायतरी होतं आता आठवत नाही एवढं पण भरपूर पैसे लागायचे आणि आजकाल आता इनकमिंग तर पूर्णपणे फ्रीच झालेलं आहे आउटगोईंगसाठी पण चांगले पॅकेजेस आहेत स्वस्त रेट आहे इंटरनेट वाचा वापर पण आधी भरपूर महाग होता आता तर भरपूर स्वस्त झाला आहे जिओ आल्यानंतर म्हणजे रिलायन्स आल्यानंतर इंटरनेटचा रेट पण भरपूर कमी झाला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे आयुष्यावर पण म्हणजे आता पूर्वी काय करायचो आपण एकतर लोकांना पत्र पाठवायचो किंवा जास्तीत जास्त काय करायचं तर तार करायचो तर आता आजकाल जर कोणाशी बोलायचं आहे आपल्याला तर आपण डायरेक्ट मोबाईलद्वारे दुसऱ्या देशामध्ये जरी मग व्यक्ती राहत असला तरी बोलू शकतो किंवा जास् व्हिडिओ कॉलवर आपण बघू बोलू शकतो म्हणजे एक दुसऱ्यांना बघू शकतो तर आधीच्यापेक्षा आत्ताचा जमाना पूर्णपणे वेगळा आहे किंवा आता आजकाल जर मेसेज कोणाला पाठवायचं आहे तर जास्तीत जास्त लोक सोशल माध्यमांचा वापर करतात जसं फेसबुक झालं ट्विटर झालं इंस्टाग्राम झालं टेलिग्राम झालं तर अशा या सर्व माध्यमामुळे त्वरित मेसेज एक दुसऱ्यांना पोहोचतो ल लगेच रिप्लाय पण येतो आणि आपलं जे म्हणणं आहे जे आपलं मत आहे ते आपण जगासमोर आस आरामात सहजपणे मांडू शकतो कामाच्या ठिकाणी पण बदल झाला आहे पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त व काम जे व्हायचं ते कागदावर व्हायचं पेपरवर्क व्हायचं आणि आता ज नाईनटी नाईन पर्सेंट कंपन्यामध्ये काम जे आहे इव्हन आपल्या सरकारी ऑफिसेसमध्ये पण सरकारी कार्यालयांमध्ये पण कॉम्प्युटरचा वापर करण्यात येतो आहे तर कामाच्या ठिकाणी पण परिणाम झाला आहे आयुष्यावर तर बदल झालाच आहे कारण आजकालची लहान मुलं जरी म्हटली तरी आपण त्यांना मोबाईलशिवाय आपण ते लोक राहत नाहीत किंवा शांत राहत नाहीत दिवसभर किंवा कंटिन्यूअसली जास्तीत जास्त वेळ आजकालची मुलं मोबाईलवर घालतात गेम खेळण्यामध्ये किंवा इंटरनेटमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आणि या सर्व गोष्टींमुळे बदल असा आहे की त्यांच्या मेंदूवर आणि दृष्टीवर परिणाम होत आहे मुलांच्या पण आणि म्हणजे ॲडल्ट व माणसांवर पण म्हणजे मोठी माणसं पण गेमवर असतात सोशल माध्यमावर असतात त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर आणि दृष्टीवर परिणाम झाला आहे त्याच्यानंतर काही जास्तीत जास्त वेळ राहिल्यामुळे त्यां हायपरटेन्शनमधून टेन्शनमधून पण जात आहेत लोक एक मनोविकार पण भरपूर वाढलेले आहेत आयुष्य आयुष्यावर पण चांगल्यापैकी तंत्रज्ञानाचा प्रभाव पडत आहे मये चांगला प्रभाव पण आहे वाईट प्रभाव पण आहे दुसरा वाईट प्र प्रभाव म्हटलं तर तंत्रज्ञानामुळे जे तंत्रज्ञानाचे मोबाईलचे जे टॉवर्स वगैरे बांधले बनवले आहेत त्याच्यातून भरपूर घातक अशा रेडिएशन्स निघतात त्या रेडिएशन्समुळे भरपूर पक्षी मृत पावत आहेत आणि आपल्या पण मेंदूवर म्हणजे जर जास्त वेळ आपण मोबाईल कानाला लावून बो बोललो तर आपल्या मेंदूवर पण त्या रेडिएशनचा प्रभाव पडत आहे तर अशा भरपूर च चुकीच्या गोष्टी पण आहेत म्हणजे घातक गोष्टी पण आहेत आणि चांगल्या गोष्टी पण आहेत ते तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत